बा बागकाम करण्यासाठी मला जर प्रोत्साहित कुणी केलं असेल तर माझे वडील माझे वडील हाडाचे शेतकरी आहेत ते स्वतः शेती करतात आणि कुठलेही कामगार वगैरे किंवा कुठल्या यंत्राने वगैरे शेती करत नाहीत ते स्वतः कष्ट करतात शेतीत आणि त्यांना शेत शेती करत करतच त्यांना बांधकाम आपले बागकाम करण्याची सुद्धा खूप आवड आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आंब्याचे चिकूचे लिंबाचे असे खूप प्रकारचे फळांचे झाडं लावलेले आहेत त्यांना त्याची आवड पण आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये फळं भाज्यासुद्धा लावतात कांदे लसूण पालक मेथी टोमॅटो वांगे अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या पण त्यांनी त्यांच्या श शेतातून उत्पन्न होतो त्याचंसुद्धा त्याच्यामुळं त्यांचा जो कष्ट करण्याचा शेतीमध्ये बा बागकाम करण्याचा फळबाग करण्याचा फळभाज्या लावण्याचा भाज्या लावण्याचा जो छंद आहे तोच माझ्यामध्ये उपजत आलेला आहे